मला पोस्टाचे तिकीटं गोळा करायचा छंद होता वडील माझे पत्र लिहायचे काका मामा आत्या आजी त्याचे पत्र यायचे मी त्यांची तिकिटे गोळा करायची मी नातवंडांना सांगत असते पोस्टाची तिकिटे गोळा करा दगड नदीवर गोळा करा मग ते ग गोळा करून त्याचा गो गो गोट्याचे गोळे करा आणि ते खेळायला खूप छान त्याचं दोन्ही गोट्यानी वाजवलं तर त्याचा टाळपण होतो हो ते न मग आपण खेळायचे गजके खेळायचे कवड्या खेळायच्या का सारीपाट खेळायचा आणि कटकांगऱ्या खेळायच्या पुन्हा अजून कोया खेळायच्या द म पुन्हा हे करायचं लक्षात